पोळा हावा सण खूप मोठा सण आहे बैलांसाठी हा खूप मोठा सण आहे ब बैल पोळ्यामध्ये नंद बैल नंदींना सजवण्या जाते त्यांना पहिले नदीवर नेतात त्यांना चांगली स्वच्छ आंघोळ वगैरे करून आणतात आणि मग त्यांना चांगलं कलर वगैरे राहून त्यांना सजवल्या जाते मग त्यांना शिंगाला वगैरे कलर वगैरे बांधतात आणि तोरण वगैरे बांधतात आणि हा खूप मोठा आमच्या गावामध्ये म्हणजे खूप मोठा सण मनवल्या जातात घरोघरचे शेतकऱ्यांचे बैल ते आणतात त्या पोळ्यामध्ये शामील करतात आणि त्यांच्यासोबत मग सगळे बैल त्या जागेवर जमा झाल्यावर तर एक घोडी घेऊन जातात तिथे मग त्या बैलांची पूजा वगैरे करतात आणि मग त्या बैलांसोबत त्यांचं सुरू करतात आणि मग ते बैल आपापल्या घरी जातात आणि घस लोकांच्या घरी जाऊन त्या नंदी बैलांना अन्न चारल्या जाते त्याच्यामध्ये अन्नामध्ये भाजी पोळी पुऱ्या वगैरे आणि गोड पदार्थ बनवल्या जाते आणि मग त्याच्यानंतर ते आपापल्या घरी जातात आणि मग त्याच्याच नंतर एक छोट्या मुलांचं पण असे लाकडी नंदी बैलांचे दु ह सुरू केलं जातात म्हणजे लहान मुलांचा सण पण साजरा केला जातो वर्धा जिल्ह्यामध्ये सिंधी या गावामध्ये खूप मोठा पोळा भरला जाते आणि लाकडाचा खूप मोठा नंदी बनवला जाते आणि खूप मोठं साजरा होते त्याच्यामध्ये आणि आमच्या गावात पण छोट्या मुलांचे गावोगावी ते साजरे केले जातात आणि छोट्या मुलांनी छोटे मुलं पण सगळ्यांच्या घरी जाऊ जाऊ मग त्यांची ते नंदीची त्यांना अगरबत्ती वगैरे लावून हार वगैरे टाकून त्यांची पूजा केली जाते आणि मग ते घरोघरी जाऊन त्यांना घराघराचे लोकं एक नाही तर पाच रुपये देतात